मी जेव्हा ट्रेकिंग करायला गेली होती तेव्हा तिथं गंदगी होती कारण लोक हे गंदगी करतातच त्यांना किती पण सांगावं पण ते गंदगी करतातच आपण स्वतः नाही करून पण लोक गंदगी करतात कारण त्यांना सवय असते ते आपल्या राज्यामधे पण तसेच गंदगी ठेवतात आणि तसेच राहतात आणि गंदगी गंदगीमुळे अस्वच्छता हे निर्माण होतो आणि ते काही पण फेकतात प्लास्टिक प्लास्टिक हा जीवनासाठी हानिकारक आहे कारण तेच सगळ्यात जास्त अस्वच्छताच्या मार्गानी पुढे बळते आणि ग्लोबल वार्मिंग चालू आहे तर नाही करायला पाहिजे गंदगी आणि आम्ही गेलो होतो तर आम्ही सगळं म्हणजे कचरा आपला आपल्या बॅगामध्येच ठेवला होता आणि तिथे डस्टबिन होते तिथेच टाकलेले होते आणि लोकांना पण सांगत होतो की गंदगी नाही करायचं अशा जागेवर आपण घरी नाही आहोत आपण आपल्या घरी करू शकतो पण आपण तिथे करू शकत नाही कारण तो आपण तो घुमण्याचं ठिकाण आहे आणि घुमण्याच्या ठिकाणावर गंदगी हे छान दिसत नाही तिथं अशा हे छान शोभत पण नाही आणि दिसत पण नाही तर तुम्ही गंदगी का बरं करता असे आम्ही बघत होतो पण आम्ही गंदगी नाही केली होती